हॅलो दादा बोल ना हो का म्हणतं मेहता दादा आपले आता मराठी इंडस्ट्रीतले नाटकं आहेत ना मम्मी म्हणत होती तुला जर फिल्म लाईनमध्ये घुसायचं आहे तर पहिला पहिला नाटक इंडस्ट्रीत घुसावं लागणार सो तुझ्या मते चांगलं नाटक मराठीतलं किंवा चांगलं हे असं म्हणजे कुठे आहे प्लॅटफॉर्म वगैरे अशी दोनतीन नाटकं बघितली आहेत जास्त नाही देवबाभळी बघितली आहे ती परत एकांकिका बघितली आहेत दोन जिन्याखालची पोली आणि परवट मन नाही नाही लाईव बघितले

आणि ॲक्च्युली मला फिल्म लाईनमध्ये पुढे ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं असं आईबाव ते पहिला बेस हा नाटकए थिएटर मला समजत नंतर हां ॲक्टिंग शिकायची आहे पण आई बाबा बोलले की पहिलं तुला नाटक यायला हवं तर तू पुढे पुढे म्हणजे चांगले ॲक्टिंग होणार हो हो आता येणार आहे मुंबईला पुढच्या महिन्यात हा हो स्पर्धेला गेलेलो मित्रासोबत हो हो हो आ कुडातली एकदम म्हणजे खूप लहान असतं ना नाही ते बघितलं नाही मा ओके ओके हां

हो ओके ओके

ओके ओके त्यांची सर फीज वगैरे काय दादा

मी काय म्हणतो दादा त्यांना त्यांना ऑडिशन द्यावी लागणार काय ती तिकडे कुडा स्कूलकडे बाबादमकडेच भेटतील ना मला ओके ओके चालेल चालेल चालेल थँक्यू चालेल